हो असं पुस्तक आहे मुळात आजच्या मार्केटिंगच्या जगात कुठली गोष्ट मार्केट झाली तर विकली जाते हा एक नियम आहे तर माझ्या वाचनात असे एक पुस्तक आले होते त्याचे नाव सेपियन्स असे आहे मुळात हे पुस्तक इज्राईलमधील एका इतिहासकाराने वीस भाषणं दिली होती त्याचे पुस्तकरूपात पुस्तकरूपात हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते हिब्रु भाषेत आणि ते इंग्लिशमधे प्रसिद्ध झाले नंतर भाषांतरित होऊन आणि त्यानंतर ते जगभर मोठ्या प्रमाणावर नावाजले गेले आणि भरपूर प्रती त्या पुस्तकाच्या विकल्या गेल्या आणि असेच ते पुस्तक माझ्याकडे आले आणि ते मी वाचायला लागलो आणि मला त्यातल्या गोष्टी काही खटकल्या जसं की आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे

लेखक म्हणतो

आयुष्याला भरपूर अर्थ आहे आणि आयुष्यात आनंदी राहणे गरजेचे आहे हे मी माझ्या धार्मिक धार्मिक म्हणण्यापेक्षा सांस्कृतिक विचाराने जगत आलेलो आहे आणि त्या गोष्टीला कुठेतरी तडा या या पुस्तकाने गेला आणि ज्या पद्धतीनी मी जगतो आहे त्यालाच या पुस्तकाने नाकारले असे मला वाटले आणि पुस्तकातील इतर कल्पनाही काहीश्या विचित्र होत्या ज्या मला आता नेमक्या आठवतही नाही पण त्या मला की पटल्या नाही असं मला आठवतं आणि या पुस्तकाबद्दल मी सोशल मिडियावर वगैरे इतर ठिकाणी अनेक ठिकाणी वाचले त्यावरून मला असे जाणवले की अनेक लोकांचे असे मत आहे की या पुस्तकामधे अनेक त्रुटी आहेत लेखकाने फारसा रिसर्च केलेला नाही आणि त्यातून त्याला जे म्हणायचे आहे ते काही प्रमाणात कोंटाडिक्ट्री म्हणजे स्वतःलाच स्वत् विरोधाभासी असे आहे म्हणजे स्वतःलाच चुकीचे ठरवणारे आहे काही काही प्रमाणात आणि त्यामुळे मी हे पुस्तक पूर्ण वाचले पण त्या पुस्तकातून मला विशेष काही लाभ बौद्धिक स्वरूपाचा झाला नाही असे मला वाटते आणि या पुस्तकाचा इतका गाजावाजा झाला होता की मला वाटले या पुस्तकातून मला भरपूर ज्ञान मिळेल आणि जगण्याबद्दल आयुष्याबद्दल नवीन काहीतरी म् भेटेल पण तसे काही त्यातून झाले नाही त्यामुळे काहीसा मी निराश झालो तर अशाप्रकारे या पुस्तकाचा मोठा गाजावाजा झाला होता सेपियन्स या नावाच्या या पुस्तकाचा पण मला त्यातून काही विशेष भेटले नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते